चित्रकला सुधारण्यासाठी आणि नवीन तंत्र शिकण्यासाठी अनेक मार्ग आणि युक्त्या आहेत मी शिकलेल्या काही तंत्रांपैकी एक आहे रेखाटन कौशल्य ज्यात आधारभूत रेखाटन आहे हे रेखाटन शिकणे महत्त्वाचे आहे यामध्ये रेशांचे प्रकार शेडिंग आणि आकृतीच्या प्रमाणाचे ज्ञान आवश्यक आहे दुसरं म्हणजे रंगसिद्धांत ज्यामध्ये रंगांचा उपयोग शेडिंग हायलायटिंग आणि रंग मिश्रण यांचा समावेश होतो ज्यात विविध रंगसंगती प्रकाश आणि सावल्यांचे विविध पैलू प्रा प्राथमिक द्वितियक आणि तृतीयक रंग कसे बनवायचे हे शिकायला मिळते तिसरं म्हणजे कॅनवास तयार करणे कॅनवास हे चित्रकला करण्यासाठी योग्य तंत्र आहे हे सगळं मी शिक्षक सहकलाकार कला प्रदर्शने आणि संग्रहालय यातून शिकले हे सर्व शिकण्यासाठी विविध ऑनलाईन स्रोतंही आहेत जसं की यूटूब ऑनलाईन कोर्सेस ब्लॉग्स आणि वेबसाइट्स या सर्व स्रोतांचा उपयोग करून अभ्यास करणे आणि नवीन तंत्र आत्मसात करण्यास मदत होते यूट्यूबवरील बॉस रॉस या पेंटिंगच्या तंत्रांच्या शिकवण्या मी फॉलो करते सातत्त्याने नवीन शिकण्याची आणि प्रयोग करण्याची तयारी असणे तुमच्या कलाकारकिर्दीसाठी उपयुक्त ठरू शकते असे मला वाटते